समाजात शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ हे मोर्चे वगैरे जे काढतात बॅनरबाजी करतात घोषणा देतात ते सगळं बंद झालं पाहिजे ते चालू असलं की मग विरुद्ध पार्टी जी असते समोरची माणसं जी असतात ती अजून जोमाने हे करतात त्याच्यामुळे शांतता ही समाजातली भंगच पावते ना राजकारण प्रत्येक गोष्टीचं केलं नाही पाहिजे आणि कायद्याचं म्हणाल तर कायदा हा प्रत्येकासाठी सेम असला पाहिजे गरीब श्रीमंत मोठा लहान असं काही नाही पाहिजे प्रत्येकाला समान कायदा भेटला पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती कंप्लेंट करण्यासाठी पोलिस स्टेशनला येते त्या वेळेला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत की काय प्रसंग घडला आहे त्यांच्यावरती त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे त्यांना शांततेत सगळं विचारलं पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपण असा कायद्याच्या ह्याच्यामध्ये जरा सुधारणा व्हायला पाहिजे कारण हल्ली पोलिसांवरती सुद्धा विश्वास राहिलेला नाही आहे आणि ते लोक तर सुद्धा दुजाभाव करतात म्हणजे गरीब श्रीमंत किंवा हा काय गुंडच दिसतो आहे किंवा ही काय अशीच आहे वाटतं मुलीबद्दल सुद्धा तसं त्या लोकांचं मत असतं तर तसं नाही पाहिजे मग असं झालं की मग अशी गुन्हेगारी आणखीन वाढत जाते मग राग येतो मग रागासारखी पोलिस स्टेशनला जाण्यापेक्षा मग आपणच काहीतरी मारावं वगैरे त्याला असे प्रकार घडतात त्याच्यातूनही सगळी गुन्हेगारी वाढत जाते त्याच्यामुळे तसं व्हायला नाही पाहिजे शांततेत सगळं हाताळलं पाहिजे प्रत्येक प्रकरण पुढे होऊन मग त्या लेडीज पोलिस असतील किंवा पुरुष पोलिस असतील त्या त्या त्या वेळेला त्या त्या सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला आणि आत्ता हल्ली तरी समाजात स्त्री संरक्षण फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्ष देऊनच आणि तितक्याच काळजीने आणि गांभीर्याने हे सगळी प्रकरणं हाताळली पाहिजेत असं मला वाटतं कोणतंही राजकारण न करता